नमस्कार मी कल्पना जोशी बोलते आहे टेलिफोन ऑफिसमध्येेच नंबर लागला आहे ना मी लँडलाईन फोन संदर्भात फोन केला आहे माझा लँडलाईनचा क्रमांक आहे दोन चोवीस बत्तीस पंचावन्न मी दोन महिन्यापूर्वी इंटरनेट जोडण्यासाठी अर्ज केला होता पण अजूनपर्यंत माझं ते काम झालेलं नाही मी बरेच वेळेला फोनवरून चौकशी केली पण दर वेळेला वेगळी वेगळी काहीतरी कारणं सांगितली जात आहेत एकदा माणूस नाही म्हणतात तर कधी दोन चार दिवसात येईल मग असं सांगितलं जातं आहे तर कधीकधी केबल दुरुस्तीचं काम चालू आहे ते झाल्यानंतर माणूस येईल असं सांगितलं जातं आहे ते किती दिवस चालणार आहे सध्याच्या काळात हे इंटरनेट किती आवश्यक आहे हे काय मी तुम्हाला सांगायला हवं काय तुमच्याकडून काम होत नसेल तर तसं सांगा तुमच्याकडचे कोण वरिष्ठ असतील तर त्यांचा फोन नंबर द्या मी त्यांच्याशी बोलते पण लँडलाईन फोनचं पण तेच आहे फोन सुरू असतानाच मध्येमध्ये बंद काय पडतो एक दोन दिवस डेड असतो मधेच कधीतरी चालू होतो या सगळ्याची सुद्धा मी याच्या आधीच तक्रार केलेली आहे त्यामुळं आता काही आता ह्या दोन दिवसात माझा टेलिफोन पण व्यवस्थित व्हायला पाहिजे आणि माझं इंटरनेटचं काम जोडलं गेलं पाहिजे नाहीतर मग मला तुमच्याही वरिष्ठांकडे नाईलाजानं तक्रार करावी लागेल मात्र ठीक आहे